मी बनवलेला कुठलीही पाककृती जर माझ्या मित्रांना आवडली तर ते माझं मी अहोभाग्य समजतो आणि मला जर कोणीही विचारलं की हे पदार्थ आपण कसा बनवला तर मी त्यांना सहजपणे हे शिकवून देत असतो त्यांना कुठला पदार्थ केव्हा अॅड करायचा हे मी सहजपणे सांगतो व सहजपणे त्यांना शिकवून देतो त्यामध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता मी त्यांना ही पाककृती शिकवत असतो व लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवत सुद्धा असतो